नाई आमच्या काळात म्हणजे आता माझा वय अरुसष्टय आणि मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा असं कुठली नवीन तंत्र वगरे उपलब्ध नव्हती चित्रकला सुधारण्यासाठी आम्हाला ज्या आमच्या ड्रॉईंगच्या टीचर जे सांगायच्या ते आम्ही ऐकायचो आणि त्याच्या वापर करायचो आणि चित्र काढायचो मला चित्रकारीची मला खूप आवड होती त्यामुळे मला ते चित्र काढणं सोपं जायचं आणि खूप मुलांना वर्गातल्या मुलांना चित्रकला हा विषय नाही आवडायचा आणि मग त्यांची चित्र बरोबर नाही यायची पण मला ते आवडायचं आणि मी त्यावेळी मी एखाद्या व्यक्तीचं चित्र काढत असेल तर त्या व्यक्तीचं चित्र काढतात समजा आहता मला गांधीजींचं चित्र काढायचं तर मी त्याच्यावरती दहा एक एक सेंटीमीटरवरती च चवकन काढून घ्यायचो आणि मग ते चवकन काढून तशीच चौकन कोऱ्या पेपरावरती पण काढायचो त्यांच्या फोटोवरती चौकोन काढायचो आणि मग सेम कोऱ्या कागदावरती काढायचो आणि मग त्या चौकनाप्रमाणे जसं पुढे पुढे पुढे गेलेलंय त्याप्रमाणे मी पुढे पुढे जाऊन ते चित्र व्यक्ती चित्र काढायचो आणि ती चित्र अगदी हुबेहूब यायची आजकाल काय ऑनलाईन स्रोत आहेत ना खूप आहेत यूट्यूबवरती ज चित्रकलेची सांगा ड्रॉईंग लेटेस्ट टेक्निक ऑफ ड्रॉईंग तुम्हाला उपलब्ध होऊन जातील पण आता हे आजच्या काळात उपलब्ध आहेत त्याचा वापर लोकांनी करायला पाहिजे आणि आपली ज्ञान वाढवायला पाहिजे एवढंच सांगेन आमच्या काळात हे सगळं नव्हतं पण आता आहे तर त्याचा वापर करावा बस आणखीन काय